मी योगा रेग्युलर करते आणि मुख्य मला फायदा असा होतो एक तर माझं त्यावेळेला मी अगदी म्हणजे इतकी मला आता सवय झालेली आहे की त्यावेळेला मी योगा केलं नाही तर मला बेचैनी येते आणि थोडासा तरी तो व्यायाम हा व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे पहिली गोष्ट माझी बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढलेली आहे वजन कमी झालं आहे का नाही हा भाग नाही पण मुख्य बॉडीची फ्लेक्सिबिलिटी वाढलेली आहे आणि कुठलंही काम मी पटकन करू शकते चालायचं असू दे काहीही असू दे त्याच्यानंतर कुठलेही जॉईंट स्टिफ झालेले नाही आहेत आणि वयाप्रमाणे ह्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्याचा मला योगामुळे खूप फायदा होतो आणि दुसरं म्हणजे प्राणायाम योगाबरोबर करते तर प्राणायाममुळे सुद्धा माझा स्टॅमिना खूप वाढलेला आहे आणि स्टॅमिना वाढल्यामुळे कुठेही बाहेर जायचं असलं काही असलं म्हणजे मला चार जिने चढायचे असले तरी दम लागत नाही काहीही होत नाही म्हणजे मी पटकन तीन चार वेळेला सुद्धा जिने चढ उतर करू शकते आणि हे खूप म्हणजे खूप फायदे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मला योगा केल्याशिवाय अजिबात चैन पडत नाही ते माझं आयुष्याचं एक रूटीन झालेलं आहे जसं आपण जेवणखाण झाल्याशिवाय झोप झाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही तसं माझं योगाचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे थँक्स टू योगा